आजकाल देशांमध्ये खूप महागाई वाढली आहे या महागाईमुळे लोकांना खा खाय प्यायची सोय नाही त्यामध्ये गास गॅस महाग झाली आहे सर्व राशन महाग झालं आहे सर्व दुकानदारी म्हणजे दुकान दुकानात सर्व वस्तू महागाई महागाईमुळे लोकांना खाण्यापिण्याची सोय लागत नाही आहे त्यामुळे त्यामुळे लोकं उपाशी राहतात श्रीमंत श्रीमंतच राहतात आणि गरीब गरीबच राहतात म्हणून हे राजकारण वगैरे लोकशाही वगैरे हे फारशी काही आवडत नाही आहे त्यामध्ये त्यामध्ये लोकांना खाण्यापिण्याची सोय नसताना नसतानाही लोकं थोडं थोडं घेऊन खात आहे त्यामध्ये श्रीमंत वगैरे श्रीम श्रीमंत लोकं खूप काही खूप काही घेऊन खात आहे आणि गरिबांनी काय करायचं मग श्रीमंतांनी खायचं आणि गरिबांनी नाही खायचं का श्रीमंत लोक श्रीमंतच राहतात गरीब लोक गरीबच राहतात या महागाईमुळे लोकांना खाप्याची सोय नसतात तर सर्व राशन वगैरे सर्व महाग झाले आहे गॅस महाग झाली आहे या देशांमध्ये राजकारण असंच चालू राहिलं तर लोकांना काय खाणं काय खाप्याची सोय होणार क गरिबांना काय खाप्याची सोय होणार गरीब काय करणार आणि श्रीमंत श्रीमंत लोकं तर ते त्यांचे पोटं कसे पण भरतात पण गरीब कसे काय भरणार गरिबां गरिबांची सोय कशी काय लागणार लागणार हे राजकारण वगैरे हे सर्व खोटं आहे